मी एकदा माझ्या घरी टेरेसवर वरती गेली होती आणि असंच मोबाईल बघता बघता मला एक तारा तुटताना दिसला आणि तो कसा खाली पडत होता लोक म्हणतात की तारा तुटताना जर दिसला आपल्याला तर आपण जर त्यावेळेस विश मागितली तर आपली विश पूर्ण होते मी पण मग तसं एकदा म्हणजे बघितलं मला तो तारा तुटताना असं खाली पडताना दिसला तर मग मी असं हात फोल्ड करून आणि डोळे लावून मी मनापासून विश मागितली आणि त्या विशमध्ये मी हे मागितलं की देवा माझ्या घरच्यांना सुखरूप ठेव आणि त्यांना कुठल्याच गोष्टीचा प्रॉब्लेम येऊ देऊ नको हे मी विश मागितली होती जेव्हा तारा तुटताना मला दिसला तेव्हा